हॅलो हा सर गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून

हॅलो हां सर जॉब पाहिजे जॉबसाठी अप्लाय केलं होतं सर मी

सर माझं बी कॉम झालेलं आहे फायनल

अच्छा सर हो सर नाही सर फ्रेशर आहे मी फक्त मी आय टी आय केलं होतं सर आय टी आय आय टी आयमध्ये एटीट्युड म्हणून आणि बी कॉम झालेले आहे आणि तुमच्या कंपनीमध्ये सर अप्लाय केलं होतं मी हां सर थोडीफार सर पंधरा हजारपर्यंत चालेल सर चालेल सर अच्छा सर ओके सर सर बुलढाणा आहे सर प्रॉपर ओके सर कॉन्टॅक्ट डिटेल

हो सर चालेल रिझ्यूम आणि हां सर रिझ्यूमच लागेल का ओरिजिनल डॉक्युमेंट नाही ओके ओके सर चालेल